या गाण्यामधली शैलीचे प्रकार जर म्हटलं तर त्याच्यामध्ये भाव संगीत त्याच्यानंतर शास्त्र संगीत आणि क्लासिकली या रॉकमध्ये या डीजेमध्ये लावण्याचे असे पुष्कळ काही शैली हीच्या गाण्यामध्ये असतात या गाण्यामधली शैलीतील जर आवडती शैली जर मला म्हटलं तर क्लासिकली जी असतात त्याच्यातली ट्यूनिंग असल्यास आणि जे म्यूजिकल असते ते चांगल्या पद्धतीचे वापरण्यात असल्यात आणि शांत मनाला असणारे गाणे आवडतात म्हणून ही शैली वापरल्या जातात या शैलीमधले जे गाणे पण असतात ते माझ्या आवडते आहे आणि क्लासिक हे मला शैली आवडते